जसे इथं मोठमोठे स्थळे आहेत महादेवाचे मंदिर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्थळ स्थळ आहे दीक्षाभूमीसारखं केलेलं आहे तर असे भरपूर काय इथे मोठमोठे हे आहेत त्यामधून काही सणांचा पण उल्लेख केला जातो जसा दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे हा गणपती उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात होतो चौदा एप्रिलचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतो मुस्लिम समाजाची ईदचा कार्यक्रम पण मोठ्या प्रमाणात सण साजरा केल्या जातो आणि त्यातल्या त्यात नवरात्रसुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते आणि सगळे समूह मिळून एकमेकाचे कार्यक्रम साजरे केल्या जातात आणि इतिहासात पण ह्याची नाव नोंद झालेल्यासारखी आहे की इथला जो नवरात्राचा उत्सव आहे हा देशातील दोन क्रमांकावर असल्यामुळे ह्याचं खूप काही महत्त्व आलेला आहे यवतमाळ ह्याच्यामुळं आणि काही जागरूक काही देवस्थाने कुठले जुने ऐतिहासिक स्थळेसुद्धा इथे भरपूर सारे आहेत असे भरपूर मोठे सण वर्षभरातनी चालू राहतात